आमच्या इकडे तर असं लावणी हे खूप प्रसिद्ध आहे आणि लोक जे नृत्य करतात जे लोकप्रिय नृत्य आहे ते लावणीच आहे आणि लावणी हे महाराष्ट्रातील कलाप्रकार आहे लावणी कित्येकदा असा तमाशाचा हिस्सा म्हणूनही सादर करतात लावण म्हणजे सुंदर आणि लावण ह्या शब्दावरून लावणी शब्द तयार झालेला आहे लावणी हा कलाप्रकार जे आहे शृंगार व भक्ती ह्या परिपोष करण्यासाठी पूरक माध्यम समजले जाते लावणीला आणि लस्य रस म्हणजेच श्रुंगाराचा परिपोष असणारा रस लावणी म्हणजे गीत नृत्य आणि आद अदाकारी यांचं त्रिवेणी संगम असतं ते लावणी ही भारताच्या महाराष्ट्र प्रांतातली लोकप्रिय शैली आहे लावणी ही खूप प्रसिद्ध आहे इथे आणि काही फंक्शन असू दे किंवा कोणाचं काही डांस गॅदरिंग असू दे असं लावणीच लोकं लोकप्रिय आहे इथे आणि महाराष्ट्र राज्याचा अर लोकसंस्कृतीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लावणी आहे असं आहे लोक आणि लावणी ही पारंपरिक गाणे आणि नृत्य याचे संयोजन आहे